बोला की हाव बोला ना हां बोला ना हाव काढतो ना हो काढतो ना हाव देतो ना हाव ना काढतो नान आम्ही असं दा दहा हजार वीस हजार असं घेतो एक लाखापर्यंत पण घेऊ शकतो पाच दिवसाचे पन्नास हजार तिथं पाच दिवस राहावं लागतं ना मग आम्हाले मग चाळीस हजार तर होऊन जाईन आखरी तसे तर आम्ही एका दिवसाचं तीस हजार घेतो हाव मग चा चाळीस हजार घेतो फोटू फोटू व्हिडीओ कॅशेट दोन्ही आलं त्याच्यात

केले ना आणखी कमी तिथं पाच दिवस राह्य लागतं ना आम्हाला

अ रीक्स आहे न बरं